हॅलो नमस्कार पंकज सर मी नम्रता बोलते आहे माझा मुलगा आपल्या शाळेमध्ये आहे शिकायला राहूल हा हा तर सर आता जी फर्स्ट युनिट टेस्ट जी जी झालेली आहे तर ती फर्स्ट युनिट टेस्ट कशी झालेली आहे मुलाची अच्छा सर ही मीटिंग किती वाजता होणार आहे अच्छा सर यामध्ये मुलांचे मार्क जे आहेत ते पण सांगितले जाणार आहेत का अच्छा आणि सर आता माझ्या मुलाचा अभ्यास वगैरे आणि त्याचा प्रोग्रेस कसा सुरू आहे अच्छा सर आता जी आपले जे विषय होते मुलांसाठी तर याच्या व्यतिरिक्त पण आता काही नवीन एक सब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे मला असं सांगत होता अच्छा अच्छा तर त्याच्याविषयी पण त्यांची टेस्ट होणार आहे का सर हा अच्छा हा हा ठीक आहे सर सर पंधरा तारखेला आपली मीटिंग आहे ना मी सर येते मग मी पंधरा तारखेला सर मुलाला पण आणावं लागेल का ठीक आहे सर मुलाला पण घेऊन येईन माझ्या ठीक आहे सर थँक यू सर